पावर योगा हा सध्याच्या आधुनिक काळात खूप वाढला आहे खूप याची प्रचंड डिमांड आहे पावर योगा म्हणजे काय पावर योगा म्हणजे की ज्यामुळे आपली इम्युनिटी शक्ती जास्त वाढते योगा केल्यामुळे हा असा योगा आहे की आपण जेव्हा तो करतो तेव्हा आपल्याला स्ट्रेस जाणवतो हा स्ट्रेस जाणवल्यामुळे कुठेतरी आपल्याला थोड्या कालांतराने आपल्याला रिलॅक्स फील होतं यामुळे आपली पावर वाढते जसं की आपण बघतो लोक जिममध्ये जातात जिम करतात त्या जिममध्ये ते वेट उचलता फक्त त्यामुळे त्यांची ब बॉडी बनते जे जिमला जातात त्यांच्यामध्ये पण योगा हा जास्त प्रमाणात वापरला जातो तर त्यांच्यामध्ये पावर योगा हा दिला जातो पावर योगा यूज केल्यामुळे त्यांच्यामध्ये स्ट्रेंट खूप वाढते की ते त्यांच्यामध्ये इम्युनिटी बूस्ट होते तसं बोलताना तर पावर योगा केल्यामुळे असं होतं पावर योगा मुळे आपण कुठेही लढू शकतो आपल्यामध्ये हाय प्रोटीन प्रोटीन जास्त असल्या आपण योगा केल्यावर आपण तसं डायट पण घेतो योगा केल्यावर म्हणा किंवा जिम केल्यावर म्हणा पावर योगामुळे आपल्यामध्ये ताकद जास्त येते आपण आजारी पडत नाही किंवा आपल्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची शक्ती निर्माण होते असं हे पावर योगामुळे होतं पावर योगानी आपण जेव्हा पावर योगा करतो तेव्हा आपण तो योगा निसर्गाच्या सा साम्यत करतो की त्यामुळे ते नैसर्गिक वातावरण व त्यात आपण केलेला योगा ती शुद्ध हवा या सर्वांमुळे आपण एकदम आपलं माईंड आपली बॉडी पूर्ण रिलॅक्स फील होते तो योगा केल्यामुळे व पावर योगाचे खूप असे फायदे आहेत की जे आत्ताच्या काळामध्ये खूप गरजेचे आहे सकाळी सकाळी योगा केलेलं खूप चांगलं असतं पण पावर योगा हा देखील आपल्याला पहाटे व तो देखील अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी गाड्यांचा आवाज किंवा जे गाड्यांचं प्रदूषण होतं ते व्हायला नको आजूबाजूला हिरवी झाडे त्या झाडांमधून येणारा फ्रेश ऑक्सिजन हा आपल्याला भेटेल पावर योगा करताना हे सर्वात महत्त्वाचं असतं की आपण जो योगा करतो आहे त्यावर फुल कॉन्सनस्ट्रेशन आणि सभोतालचं जे वातावरण असतं ते पूर्ण शांत व आपल्यास आपल्याला जो ऑक्सिजन घ्यायचा असो तो प्युअर ऑक्सिजन पाहिजे असतो